हॅलो सर मी तुमचा नेहमीचा गिऱ्हाईक माझे फ्रेंडसर्कल सहलीसाठी चिखलदरा इथे जात आहे माझ्या मित्रांना थोडं ॲगजेसमेन करून गाडी आणि काही कमी जास्त करून त्यांना पाठवायचे आहे तरी माझ्यासाठी

गाडी व किती खर्च येईल या सर्व गोष्टी मला सांगा किती पैसे दे होणार या सर्व गोष्टींचा मला तुम्ही नियोजन करून द्या व काही सवलत असेल जसं तुमच्याकडे टुरीजम वगैरे असेल ते पण मला कळवा